कुक्कुटपालन गोटफर्म असे व्यवसाय हे शेतकरी शेतीस पूरक म्हणून करू शकतास आणि गोटफार्मर्स हाच खरं सरकारमान्य सरकारने खूप साऱ्या नवनवीन योजना आणलेल्या आहेत म्हणून शेतकरी हे कोण हे व्यवसाय करण्यास हे करणे प्राधान्य देणे आवश्यक वा असावे